हॅलो हॅलो सर मला ओला बुक करायची हुती मला फिरायला जाचे होते मंदिर तर सर मला मंदिराबद्दल काही माहिती द्यान का तुम्ही आपले नागपुरातले कुठले छान आहेत

बरं बरं सांगा बरं सर बरं सर त्या कोराडी मंदिरमध्ये फिरण्यालायक असं काय आहे बरं अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा बरं बरं बरं सर नेक्स्ट अच्छा अच्छा गणेश टेकडीवरचं सांगा कसं आहे तिथे हां मूर्तीए ती अच्छा अच्छा हो काय सर आणि स्पॉट्स वगैरे तिथे बसायला वगैरे काही खायला प्यायला आच्छा अच्छा बरं सर बरं सर आणखी बरं बरं सर बरं अच्छा बरं सर बरं बरं अच्छा बरं ठीकए ना सर बुक करायची राहील तर मग मी तुम्हाला पुन्हाहून फोन लावणार बरं बरं ठीकए सर धन्यवाद वेलकम